हो थांबते ना म्हणजे तुम्ही एक तर पासवाले आहे तुम्हाला जागा पण पाहिजे उभं रहा ना तिथं तुम तुम्हाला दरवेळीची कंप्लेंट असते तुम्हाला तुम्हाला कॉलेजवाल्यांना सेपरेट बस करता येत नाही का हां पण तुम्ही सगळ्या विनावाहकच्या पाट्यांवरच्या गाड्यांवर पण थांबा बोलता कसं काय होणार बरं बरं ठीक बरं तुम्ही मी ड्रायवर आहे तुम्ही कंडक्टरला सांगा ना मागं सरकवायला बरं बरं थांबा सरकारी पोरांना मागं जागा द्यायची जास्त किटकिट आहे तुमच्या लईच कंप्लेंट दिसत आहेत बरं बरं आता सध्यासाठी करा मागं बाकीचे लोकांना चढू द्या नाही तर खाली उतरा ए पोरांनो सरका सरका पटकन बरं बरं झाली ना झालं ना तुमचा एक तर पास आहे आणि त्यात तुमची किरकिर आहे झाली ना उभं रहा ना तिथं गप अहो पण बाकी तुमचे गाड्या बघा ना गाड्यांना नाव काय को माणसं तिकडून मुंबईवरून बसून आले आहेत तिकडे कोल्हापुरला चालले आहेत तुम्ही एक तास ॲडजेस्ट करू शकत नाही बरं आता बरं आता बोललो आहे ना आहे ना जागा करा ना एक तर तुम्ही तुमच्यामुळं गाडी एक तर ओवरलोड झाली आहे ती गाडी ब्रेकडाउन नको ब्रेकडाउन वगैरे झाली तर आम कार्य कारवाई ड्रायवरवर होते कंडक्टरवर नाही कळत नाही का तुम्हाला आता त्यात आमची पण चुक नाही ना आम्हाला वरून ऑर्डर असतात ते पाळावे लागतात तुम्ही एक काम करा तुमचे जे काही कंप्लेंट आहेत ना तुम्ही माझ्यासोबत चला आपण डेपोमध्ये जाऊन सॉल करू आता आम्हाला तसे वरून ऑर्डर भेटले तर तेच भेटणार तुम्ही महाड पनवेलच्या गाडीमध्ये बसणार तिथून मध्ये गाडीला विनावाहक दिलं आहे तुम्ही बसा ना लोकल गाडीमध्ये कुठल्या पण बरं ते तो तुमचा प्रॉब्लेम आहे ना ते तुम्ही आत्ता आहे ना तुम्ही आत्ता आहे ना थांबा बस आपण डेपोत गेली ना की आपण था थांबू आणि हे करू हो चालत आहे नाही नाही थांबा आता मला गाडी चालवू दे आपण डेपोमध्ये जाऊन कंप्लेंट करू तिथे विषय सोडवू